हॅलो नमस्कार मी वेदांग कुरतरकर बोलतो आहे ॲक्च्युली तुमच्या फिटनेस फ्रीक ह्या जिममध्ये मला ॲडमिशन घ्यायची होती सो पॅक्टेरिया फीस स्ट्रक्चर आणि कसं काय जरा सांगू शकता प्लीज मी आता ज स्टुडंट आहे जस्ट पंधरावी ग्रॅज्युएट झालो आहे सध्या ॲक्च्युली कॉलेजमध्ये डेली सकाळी कॉलेज असल्यामुळे काही वर्कआउट नाही संध्याकाळची ट्रेन आहे त्यामुळे थोडंसं चबी झालो आहे सो त्याच्यामुळे मला फक्त फिट प्रॉपर अशी बॉडी हवी आहे येस वेट लॉस करायचं आहे हो तुमचं फी स्ट्रक्चर कसं आहे म्हणजे तो माझ्या बजेटमध्ये पण बसायला हवा मंथली आठशे रुपयाने असे पडणार चालेल मग पहिला एक मंथची मेंबरशिप घे घेऊन ट्राय करेन बरं त्याच्यात काय काय येतं कार्डिओ हो ओ ओ ओके ओके

ओके बरं या मग जो वर्षभराचा तुम्ही प्लॅन आहे तो त्याच्यात कार्डिओ इन्क्लूड आहे की नाही एक्स्ट्रा किती कार्डिओ आणि ते तीनशेमध्ये काही असं डायट डायट वगैरे येतं की नाही ओके ओके चालेल मॉर्निंग मॉर्निंग ट्राय करेन सातची बॅच मला प्रिफरेबल आहे हो सकाळी सात ती चालेल काही हरकत नाही ॲक्च्युली मी त्या दिवशी आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये साईराज नायक म्हणून आहे ते एकदम असं फिटनेस स्ट्रिक्ट माणूस झाले आहेत आता कारण ते मला बोलले की तुमच्या जिममध्ये एकदा तरी ॲडमिशन घ्यायला हवं कारण तुमच्या जिममध्ये खूप स्ट्रिक्ट रूल्स आणि आहेत आणि माणसाला प्रॉपर रिझल्ट भेटतोच ओके ओके चालेल मी सर मला तुम्हाला कधी भेटायला तुम्ही कधी फ्री असणार उद्या वगैरे

चालेल चालेल